चित्रकलेतदेखील माझे काही आवडते प्रकार आहेत त्यामधील व्यक्तिचित्रे हा माझा सर्वात आवडता प्रकार व्यक्तिचित्रे काढताना आपण ज्या व्यक्तिचं चित्र काढणार आहोत ती व्यक्ती प्रसिद्ध आहे का याची सर्वात आधी खात्री करून घ्यावी हीच त्या व्यक्तीचे चित्र काढण्याची योग्य वेळ आहे का इत्यादींचा विचार करूनच चित्रे काढायला घ्यावी उदाहरणार्थ इलेक्शननंतर इलेक्शनचा वेळ लागल्यावर त्याच वेळी पंतप्रधानपद मिळणाऱ्या व्यक्तीचे चित्र काढणे ही चांगली वेळच असते याच वेळी चित्रालादेखील प्रसिद्धी मिळते किंवा एखादी प्रसिद्ध व्यक्ती जिचा सर्वात आदर केला जातो अशा व्यक्तीचे निधन झाल्यावर चित्र काढल्यास त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्या व्यक्तीचे चाहते अशी चित्रे आवडीने विकत घेतात व्यक्तिचित्रांव्यतिरिक्त मला निसर्गचित्र काढायची फार आवड आहे